जेव्हा लांब पल्ल्याच्या बाईकिंगसाठी आपण जात असतो तेव्हा आपल्याला हे बघावं लागतं की आपण जे आपण टायमिंगमध्ये जातो किंवा जे आपण ऋतूमध्ये जातो आहे त त्या ऋतूला सुटेबल असे आपल्याकडे गॅजेट्स असले पाहिजे म्हणजे पावसाळ्यात जात असेल तर आपल्याकडे रेनकोट वगैरेची व्यवस्था पाहिजे उन्हाळ्यात जात असेल तर प्रॉपर गॉगल्स सनग्लासेस किंवा कवर्स पाहिजेत आणि तसं ह हिवाळ्यात जात असंल तर जॅकेटस गॉगल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत की नाही याची काळजी घेणं खूप अत्यंत आवश्यक आहे तसेच कोणत्याही ऋतूमध्ये जाऊ पण हेल्मेट आणि तत्सम जे आपण सेक्युरिटी रिलेटेड गार्ड्स आहेत आपल्याला ते आपल्यासोबत असले पाहिजे फर्स्ट एड आपल्यासोबत असला पाहिजे नेहमी लाँग बाईकिंगमध्ये लांब लांब पल्ल्याच्या बाईकिंगमध्ये ठीक आहे त्यानंतर रस्त्यावर ज्यावेळेस आपण लाँग टाईम लाँग लाँग पल्ल्याचे बाईकिंगसाठी जातो तेव्हा फ्रिक्वेंटली खावं गॅप घेत घेत थांबत रहावं कारण कंटिन्यू बाईकिंग करायची टाळावी आणि थोड्या थोड्या वेळाने गॅप घ्यावी आणि हेवी काही काय खाऊ खाऊ नये जेणेकरून जास्त जेवल्यामुळे बसायला किंवा झोप येणे असे त्रास होणार नाहीत जास्त जेवल्यानंतर बसून ड्रायविंग करणं थोडा अवघड जातं आणि त्यात तसेच जे पण स्ट्रीट जे पण फूड्स त्यावेळेस अवेलेबल असतील हेल्दी फूड खावे आणि कमी खावे ड्रिंक्स म्हणजे ड्रिंक्स म्हणजे चहा किंवा कॉफी आपण घेऊ शकतो त्या व्यतिरिक्त काही कोणत्याही इतर काही ड्रिंक्स घेऊ नये पाणी पित रहावं हायड्रेटेड रहावं त्यानंतर बाईक चालवताना पाठदुखी किंवा खांद्याचा त्रास होत असेल तर प्रॉपर हँन्डल अलाइनमेंट मिरर अलाइनमेंट आणि सीट ॲडजेस्टमेंट हे प्रॉपर असली पाहिजे जेणेकरून आपल्याला चालवताना काही स्ट्रेच करावं लागणार नाही हे केलं तर मग आपले त्रास कमी होतील